मी एवढं मराठी भाषेबद्दल म्हणजे अजून तर काही एवढा मी अभ्यास नाही केला कारण की मी आता स्टुडंट आहे पण मराठी बोलीभाषा जर म्हटलं ना आपण तर मरा मराठी बोलीभाषा ही अशी भाषा आहे ना की हिचं म्हणजे प्रत्येक अंतरावर हिचं ब बोलणं चेंज होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बोलायला गेलं ना तर नासिकमध्ये अशी भाषा बोलतात की काय रे काय करतो आहे असं तसं आणि पुण्यात जर आपण गेलो तर पुणं काय करत आहे कसा आहेस इव्हन शुद्ध एकदम मराठी लँग्वेज बोलली जाते परत जर तुम्ही कोकणात गेला आहात तर कोकणामध्ये कसा आहे मला तुका नाही सांगायचं मला तुका नाही बोलायचं अशी काहीतरी टाईपमध्ये भाषा बोलली जाते आणि विदर्भात वगैरे गेले तर तुम्हाला अहिराणी भेटेल ते पण मराठीचाच प्रकार आहे पण मग ते थोडंसं कशी कशी शे तू काय कर रायनी अशा प्र म्हणजे अशा असं बोललं जातं आणि म्हणजे चांगली आहे हे गोष्ट चांगली आहे की मराठी बोलीभाषा जी आहे ना ती असं टप्प्याटप्प्याला चेंज होत जातं आहे मला एवढं तर माहीत नाही मराठी भाषेबद्दल पण मग मराठी भाषा ही अशी भाषा आहे की याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो मराठी भाषेला आता मी जर बोलायला एक गोष्ट मला माहिती आहे की आपल्या ज्या बायका असतात मराठी बायका त्या आपल्या नवऱ्याला अहो म्हणून किंवा आदराने आपण नवऱ्यालाच नाही तर आपण कोणालाही ओ अहो अव असं पण बोलतो तर ह्याच मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण अहो बोलतो तर हे मानास्पद वाटतं एखाद्या व्यक्तीला आणि ह आपल्या मराठी भाषेतचं जर ट्रान्सलेट केलं जे अहो जे असतं ते जर आपण जॅपान जॅपनीस भाषेत जर बोललो आहो तर त्याचा अर्थ होतो इडियट तर समजतं आहे आपल्या भाषेचा अर्थाचा अनर्थ कसा होतो चिंता चिंता आणि चिता जर बोलायला गेलं तर चिता आणि चिंता एका अनुस्वारामुळे आपला व सर्व मिनिंग चेंज होऊन जातो अर्थ अर्थ चेंज होऊन जातो एक वेलांटीमुळे आपलं गरीब जर दीन दिन ओके आपण दीन जे म्हणतो दीन एका वेलांटीमुळे दीन शब्दाचा आणि दुसऱ्या दिन शब्दाचा अर्थ वेगळा होऊन जातो तर मला की मराठी खूप चांग छान भाषा आहे आणि तिचं तिचं जर अभ्यास केला ना तर खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अजूनही माहीत नाही आहेत मराठी लोकांनासुद्धा मी मी मराठी असूनसुद्धा मला काही गोष्टी माहीत नाही पण ह्या माहीत असायला हव्या आणि या भाषांचं ज्ञान घेणं खरंच खूप गरजेचं आहे मला तरी वाटतं आहे आणि मी ते घेईल घेते अजूनही शिकते मराठी भाषा ही इज द बेस्ट आणि बोलायला हवं आपण तसा थँक्यू